हां मॅम ॲक्च्युली मी शिवानी बोलते शिवानी नेवसे संगम माहुलीमधून हॅलो माझी माझी जी बॅग आहे ना ती रिलायन्स मॉलमधून हरवली आहे ॲक्च्युली आम्ही काय झालं बा ह्याच्यामध्ये गेलो होतो शॉपिंगमध्ये आणि त्यामध्ये बाहेर ठेवतात बघा बॅग तर त्यावेळी समजलंच नाही आहे तर पहिली गोष्ट म्हणजे त्यामध्ये माझा सगळा मोबाईल सगळ्या मोबाईलमध्ये डाटा वगैरे सगळं गेलं आहे माझं त्यामध्ये बँक अकाउंट म्हणजे बँक पासबुक होतं ए टी एम होतं सगळं सगळं गेलं आहे मला काहीही समजत नाही आहे

ॲक्चुअली मला तर हे आठवत नाही आहे पण तुम्हाला सांगते तीन तास तर मी आतमध्येच होते आम्ही घरातला हां घरातला बाजार भरायला गेलेलो तर तीन तास तर आम्ही आतमध्येच होतो आणि त्यानंतरनं मी बाहेर आल्यानंतरनं बघितलं सगळीकडं शोधलं तर बॅगच नव्हती तिथे हां मग तिथे वॉचमनला विचारते ते पण नव्हते तिथे आणि पहिली गोष्ट म्हणजे मूळ असा विषय झाला की तिथे सी सी टी वी पण बंद होता वॉचमॅनचं नाव आहे बघा मी तिथे विचारलं त्यानंतरनं मी तुम्हाला सांगते वॉचमनचं नाव आहे आय थिंक मला आठवत नाही आहे हां आठवलं आठवलं आठवलं हेमंंत जोशी असं त्या वॉचमनचं नाव आहे बघा हां हां सी सी टी वी पण बंद होता मेन विचारलं तर ते बोलले की जस्ट आत्ताच बंद पडला आहे असं तसं हेनतेन मध्ये असं असं झाला होता विषय बाईक गेली होती मॉलपासून पुढे त्यावेळेस चोरांनी हे केलं ते केलं असं ते बोलत होते हां आणि ॲक्चुअली काय झालं तर रिलायन्स तिथं दुसरा काहीच प्रॉब्लेम झाला नव्हता मॅम तिथं विषय काय झाला मी जिथं बॅग ठेवली होती की नाही तिथं दुसरं कोणीच बॅग नव्हती ठेवली कारण गर्दीच नव्हती त्या रिलायन्सला आम्ही तुम्हाला सांगते आम्ही मी आणि माझे मिस्टर आणि माझी मुलं आम्ही चौघंजणं गेलो होतो बघा मोठ्या गाड्यातून आणि ब गाडी तर आम्ही पार्क केली आणि माझी बॅग मी तिथं ठेवली तरी माझ्या मिस्टर म्हणत होते तरी तिथं ठेवू नका तरी पण मी तिथं ठेवली तर मला काहीच समजत नाही आहे प्लीज तेवढी हेल्प करा ना माझी प्लीज मॅम मी सातारा मी एकदा सातारा पोलिस स्टेशनला येऊन जाऊ का मॅम

माझं नाव शिवानी नेवसे माझ्या मिस्टरांचं नाव रवी नेवसे

टाईमचा अंदाज मी तुम्हाला सांगते आम्ही ठीक तिथे ना तुम्हाला सांगते सात वाजेपर्यंत सायंकाळचे सात वाजले होते

हां हां आणि सातच्या दरम्यान आम्ही बाहेर आलो त्या वेळेस ते माझी बॅग नव्हती ना

नाही मॅम प्लेन बॅग होती ओके ओके ओके थँक्यू थँक्यू हां हां